भारतामध्ये सध्या पर्यावरणाची फार मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे असं वाटतं अवेळी पडणारा पाऊस असेल किंवा उन्हा पडणार ऊन असेल या सगळ्या माध्यमातून आपल्याला असं समजतं की पर्यावरण नेमकं कशा पद्धतीनं चालू आहे पर्यावरणाचा व्यापक आणि मोठ्या प्रमाणात सखोल अभ्यास करणं देखील गरजेचं आहे पर्यावरण हे माणसाच्या जीवनाशी निगडीत आहे कारण पर्यावरणाच्या माध्यमातूनच जी शेती पिकते पिकलेली शेती ही उत्पन्नाच्या माध्यमातून अन्नात रूपांतर होते आणि या पद्धतीनं ही सगळी जीवन प्रक्रिया आहे तर ती पर्यावरणावर अवलंबून आहे अवेळी पडलेला पाऊस हा शेतकऱ्यांच्याही कामाचा नाही किंवा इतर कोणत्याही घटकाशी तो निगडीत नसतो पण पडलेलं ऊन हे अनेक वेळा काही केल्या ते त्रासदायकच असतं ओला किंवा सुका दुष्काळ हा आपल्याला माहितीच आहे पण पडणारं ऊन हे बर्फ वितळण्यासाठी अतिशय कारणीभूत आहे ग्लोबल वॉर्मिंग हा जो प्रकार आहे तर याचा सगळ्यात महत्त्वाचा वाटा हा पर्यावरणावर आहे अनेक वेळा भीती व्यक्त केली जाते की काही प्रदेश हे पाण्याखाली येतील अनेक प्रदेश आपली जागा बदलतील भूकंपाच्या माध्यमातून अनेक भूभागांची विभागणी होईल अशा पद्धतीनं आपल्याला काही गोष्टी समजवल्या जातात पर्यावरणतज्ञ किंवा जागतिक परिषद याकरता सखोल अशी माहिती घेत आहेत लोकांना मार्गदर्शन करत आहेत त्याचबरोबर लोकांचं मत विचारात घेत आहेत हे सगळं जरी शक्य असलं तरी ग्लोबल वॉर्मिंग जो प्रकार आहे तर तो थांबवण्यासाठी सर्वच देश कसोसीनं प्रयत्न करत आहेत आणि त्याला यश प्राप्त होणं फार महत्त्वाचं आहे त्याचबरोबर ओझनचा थर जो आहे तर तो देखील विरळ होत चालला आहे ओजनच्या थराला देखील छिद्र पडत आहेत आणि ही एक अतिशय चिंतेची बाब आहे उन्हाळ्यामध्ये चाळीस पंचेचाळीस डिग्री इतकं टेम्परेचर असतं आणि हे मानवी शरीराला न सहन होणारं आहे मानवानं अनेक पद्धतीनं प्रगती केलेली आहे पण त्याबरोबर त्या प्रगतीचा भाग म्हणून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे ही वृक्षतोड माणसाला एक दिवस घातक होणार हे सगळ्यांना माहिती आहे पण ही घातक असलेली गोष्ट माणूस विचारात घेत नाही पर्यावरण अनेक पद्धतीनं आहे नदी असेल नाला असेल किंवा काही तळी असतील ही देखील माणसानी अस्वच्छ केलेली आहे त्यामुळं पिण्याचं पाणी जे आहे तर ते पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही समुद्रातसुद्धा मोठ्या प्रमाणात कचरा टाकलेला आहे गाव भागामध्ये असणाऱ्या विहिरी असतील तर त्यासुद्धा प्रदूषित केलेल्या आहेत काही शेती भागामध्ये रासायनिक खतांचा वापर केल्यामुळं ती शेतीदेखील नापिक झालेली आहे ज्या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची सुपीक पिकं येत होती ती पिकं जाऊन आता मोठ्या प्रमाणात आपल्याला नापिकी असलेली जमीन दिसते केवळ बाभळी बोर अशा पद्धतीचं तिथं झुडपं दिसतात पण हीच शेती पूर्वी चांगल्या पद्धतीनं पिकत होती काही शेतकरी हे मुद्दाम एकच पीक वारंवार घेतात त्यामुळं त्या जमिनीचा देखील ऱ्हास होतो त्या भागातील जैवविविधता ही नष्ट झालेली आहे अनेक ग्रामीण भागातील व्यक्ती हे डोंगर पेटवतात डोंगर पेटवल्यामुळं तिथं असणारी जैवविविधता ही नष्ट होते डोंगर पेटवल्यामुळं जे गवत ज्या जोमानं यायलाच पाहिजे होतं ते येत नाही आणि अशा पद्धतीनं सर्व आपल्या पर्यावरणासाठी किंवा एकंदरीत आपल्या सर्व नदीनाले डोंगर कपारी यांसाठी हे अतिशय घातक आहे उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो हे ऋतू त्या त्या काळानुसार त्या त्या पद्धतीनं येणं फार महत्त्वाचं आहे ऋतूनं जर का आपला ऋतूचक्र बदललं तर त्याचा नक्कीच मानवाच्या जीवनावरती परिणाम होतो फक्त मानवाच्या जीवनावर परिणाम होत नाही तर जे पशुपक्षी आहेत जैवविविधता आहे त्यावर देेखील त्याचा परिणाम होतो